आता स्वयंपाक वर्ग कार्यशाळा स्वयंपाक वर्ग काळ्या कार्यशाळेमध्ये कसं आहे आमच्या इथं आम्ही गजानन महाराजचे सेवाधारी आहो आणि तिथं अन्नपूर्णा पाक कार्यशाळा आहे तिथं कसं आहे लाख शेकडो नाही तर लाखो लोकांना जेवण बनवण्याचं काम केलं जाते आणि भरपूर स्वच्छता आहे सगळं आणि मशनरीच्या सहाय्याने पोळ्या पोळ्या जर करायचं म्हटलं तर समजा सुरवातला आटा लागतो आटा गहू लागतात आणि आट्याचं कसं आट्याचं पण मशीन आहे मशीनवरनंच आटा मळला जातो आणि तो आटा मळल्यानंतर परत त्या मशीनच्या व जिथं असते त्याच्या गेअर पार्ट करायचं हे आट्याचे तिथं तो लावून पुन्हा मशीनमधून डायरेक पोळीच बाहेर निघते आणि त्याच्यावर कसं स्वच्छता भरपूर असल्याच्यानं वारंवार त्यालया धुणं पुसणे हे ते म्हणजे खूप आमच्या शेगावला खूप वेगळंच अन्नपूर्णा पाककला शाळा आहे आणि भाजी भाजीचे पण बनवायचं असलं तर जसं बटाटा भाजी करायची आहे तर आता किंटलानंच माल लागतो किंटलानं माल लागतो तर ते कसं आलू चिरणं म्हटलं तर किंटलानं आलू चिरणं हे काही एकदोन माणसाचं पंधरा वीस माणसाचं काम नाही आहे तर डायरेक चक्की आहे इकडून आलू टाकले तिकडून डायरेक बारीक तुकडे बाहेर येतात ते आल्यानंतर नंतर आचारी जो असतो तो एका मोठ्या भांड्यातनी ते पद्धतशीर तेल मीठ वगैरे हे ते टाकून कांदा मिरची वगैरे टाकून तो त्याच्यामध्ये सोडून देतो आणि ते सर्व मशीनच्या सहाय्यानं होऊन जाते त्याच्यामुळं लव लाखो लोकांचं खाना बनवणं मशीनच्या सहाय्यानं अगदी सोपं जाते